आमच्या भागामध्ये दसरा दिवाळी यांची पेंटिंग केलेले जाते कारण की मोठेमोठे सण असतात सणाच्या दिवशी लोकं खरेदीसाठी गावात वगैरे जात असतात गावामध्ये दृश्य हे पेंटिंगद्वारे दाखवण्याचा लोकांचा प्रभाव लोकांचा प्रयत्न असतो यामध्ये आमच्या गावातले काही पेंटर्स हे खूप छान आहेत ते खूप छान ड्रॉईंग करतात पेंटिंग करतात तर ते तिथं येऊन त्यांची पेंटिंग करत असतात